अकोला जिल्ह्यातील सर्वांत लोकप्रिय असलेले जो सामान्य पारंपरिक पदार्थ आहे तो म्हटला तर जे लाडू असतात बेसनाचे लाडू सर्वांत जास्त म्हणजे पारंपरिक आहे आणि तसंच म्हटलं तर पाणीपुरीसुद्धा आहे जर बेसनांच्या लाडूबद्दल म्हटलं तर ते गावागावातले बाया वगैरे बनवतात तसंच शिवाजी महाराजांच्या काळापासनं जे बेसनाचे लड्डू आहेत तर ते आतापर्यंत खूप जास्त म्हणजे चर्चेत आहेत तसं कारण की त्या काळापासनं ते या काळापर्यंत हा जो एक पदार्थ आहे तो आतापर्यंत आहे म्हणून आणि तसंच मग जे लोक अकोल्यातल्या लोकांचं जे सर्वांत लोकप्रिय पदार्थ आहे ते म्हणजे पाणीपुरी कारण ही जी गोष्ट आहे ही सहजपणे कोनत्याही म्हणजे पाणीपुरीचे दुकानं असे लागलेलेच असतात रस्त्यावर तर तिथे भेटून जाईल पाणीपुरी म्हणजे बनवली कशी जाते मी तुम्हाला नेमकं जर सांगितलं तर एक मैद्याचा फुगा असतो आणि त्यात आलूचं आलू उकडून बारीक केलेलं असते आलूला आणि ते टाकतात आणि तसंच मग तसं एक वेगळं पाणी बनवतात हिरवं ज्यात पुदिना अद्रक सांबार जलजीरा आणि मिरची हे सगळं मिक्स करून एक बारीक मिक्स करून पाणी बनवलेलं असतं जे की पोट साफ व्हायसाठी खूप जास्त चांगलं असते तसं म्हटलं तर आणि तसंच हे पाणी पिल्याने पोटसुद्धा साफ राहाते आणि तशीच म्हणजे लवकर डायजेशनसुद्धा होते म्हणून त्यामुळे लोकांना हेल्थवर पण खूप जास्त इफेक्ट होतो याचा आणि तसंच जर म्हटलं तर खायलापण खूप जास्त चविष्ट असते तर अशा प्रकारे हे बनवतात